व्यापारामध्ये सर्वात जास्त महत्त्व असतं हे आपण कोणती भाषा वापरतो यालाच मराठी ह्या भाषेचा खूप उपयोग आहे मराठी लोकांना जर आपल्याला त्यांच्याबरो सोबत व्यापार करायचा असेल तर आपल्याला मराठीमधूनच संभाषण करावं लागतं मराठीमध्ये असणारे अनेक शब्द आणि त्यांचा असणारा वेगवेगळा अर्थ हे समजून घेऊन मराठी भाषा बोलावी लागते जसं की व्यापारामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला पटवून द्यावे लागतात पण त्या पटवून देताना मराठी भाषेचा असणारा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीनं केला जाऊ शकतो त्याच व्यतिरिक्त मराठीच भाषा ही वेगवेगळ्या टोनमध्येसुद्धा वापरली जाऊ शकते आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या टोनमध्ये हीच भाषा वापरतो तेव्हा त्याचे अर्थसुदला सुद्धा बदलत जातात मला असं वाटतं की अर्थव्यवस्थेमध्ये मराठीचं महत्त्व खूप जास्त आहे कारण आपली जी अर्थव्यवस्था म्हणजे भारताची जी आर्थिक राजधानी आहे ही सुद्धा मुंबई आळे आहे आणि मुंबईमध्ये मुंबई ही महाराष्ट्राचाच एक भाग आहे महाराष्ट्रामधलीच जी प्रमुख भाषा आहे ही मराठी आहे त्यामुळे व्यापार आणि वाणिज्य यासारख्या गोष्टींचा अर्थव्यवस्थेमध्ये मराठी भाषेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो बरेच वेळा आपण पाहतो की खूप सारे परप्रांतीय लोक महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांचे स्वतःचे उद्योगधंदे सुरू करतात आणि अशावेळी जेव्हा ते त्यांची भाषा वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा येथील जे सर्वसामान्य लोकं आहेत ज्यांचं शिक्षण जास्त नाही अशा लोकांना ते काय म्हणतात हे समजत नाही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की महाराष्ट्रातला ग्राम जो बराचसा भाग आहे हा ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये वापरली जाणारी भाषा ही मराठीच असल्यामुळे जे इतर परप्रांतीय येतात त्यांनासुद्धा मराठी भाषेचं असे मराठी भाषा शिकून घेणं हे त्यांचं भाग त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे असं मला वाटतं याच्या व्यतिरिक्त मी म्हणेन की मराठी ही अशी गोष्ट आहे की याच्या व्य खूप सुंदर असे शब्द आहेत सुंदर असे इतर काही गोष्टी आहेत की ज्यांचे वेगवेगळे अर्थ लागतात आणि या अर्थामधनंच वेगळ्या प्रकारच्या एक आपल्याला कळतं की तो व्यक्ती कोणत्या प्रकारे विचार करतो व्यापारामध्ये सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर कशा प्रकारे व्यक्ती बोलतो याच्यावरून आपण ठरवतो की पुढच्या व्यक्तीबरोबर व्यापार करायचा आहे किंवा नाही आणि मला असं वाटतं की म मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे की ज्याच्यामध्ये व्यापार करतानासुद्धा पुढच्या माणसाला त्याच्या मनापर्यंत जाण्याचा एक सोपा मार्ग मराठी भाषेमधून तयार करता येतो